या भागात वारंवार दिसणाऱ्या पक्षी तर खूप आहेत तरी त्याची मी तुम्हाला नावं सांगू शकतो या भागात जास्तीत जास्त करून चिमणी कावळा आणि मिठ्ठू या भागात हे पक्षी खूप दिसतात आणि चिमणी तर खूप होते या भागामध्ये तर तरी त्यांचे प्रमाण आता कमी झाले आहे तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त ती इकडे कावळे खूप दिसतात नि मिठ्ठू खूप दिसतात मिठ्ठूही खूप दिसते तिच्यात आणि कावळी कावळी कावळीचे प्रमाण खूप आहे या भागात भागामध्ये आणि जास्तीत जास्त तसं म्हटलं तर कमीत कमी चिळेचे प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि माझा आवडता पक्षी तसा म्हटला तर इकडे या भागातून मोर मोर पण खूप आहेत मोर तर माझा आवडता पक्षी तसं म्हटलं तर मोर आहे कारण की मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि त त्याचा कलर विलर सब ठीक ठाक आहे आणि त्याचा कलर जांभळा असतो जेव्हा पाणी येतो तेव्हा तो नसतो त्याच्यामुळे तो पक्षी माझा खूप आवडता आहे कारण की त्या पक्ष्यासारखा कोणता पक्षी असा छान दिसत नाही कारण की तो या भागातला खूप छान पक्षी आहे की च्या पक्षीला पण खूप सुंदर असते तो पक्षी खूप सुंदर दिसते आणि तो जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो पक्षी नसतो त्या पावसात तर तेव्हा पण तो खूप छान दिसते आणि म्हणून तो पक्षी मला आवडतो आणि आवडायचं कारण हेच आहे की त्याचा कलर जे आहे जे कॉम्बिनेशन आहे त्या पक्ष्याचं ते मला खूप विचलित करते आणि खूप छान आहेत त्याच्यामुळं मला तो पक्षी खूप खूप आवडतो आणि त्याचे जे कलर पिसारे जे सोडतो तेव्हा पण तो खूप आवडतं हेच त्याचं आवडायचं मला त्या पक्ष्याचं कारण आहे